हो मला पारंपारिकपणे कागदावर पेनने लिहायला नेहमीच आवडते आणि सतत तसं काही ना काहीतरी लिहिण्याचा मी प्रयत्न करत राहते तरी देखील आज काळ बदललेलं आहे आणि आपण लॅपटॉप मोबाईल ह्यासारख्या गोष्टी देखील वापरतो त्यामुळे जेव्हा कागद आणि पेन उपलब्ध नसतो त्यावेळेला मी लॅपटॉप किंवा मोबाईलवरती लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गोष्टी मला असं वाटतं की लेखनाच्या बाबतीत खूप बदललेले आहेत हे खरं आहे कारण लॅपटॉप मोबाईल ह्या आपल्या खूप सोयीच्या गोष्टी झाल्यात त्यात आपण लेखन आपलं स्टोअर करू शकतो किंवा जे लिहिलेलं आहे किंवा त्यातलं एखादा मजकूर आपल्याला जर नको आहे तर तो आपण मिटवू शकतो किंवा त्यात आणखीन भरही घालू शकतो जे साधारण कागदावरती करताना थोडीशी आपल्याला का काळजी घ्यावी लागते मग ती खाडाखड होते आणि अशी खाडाखड मला वाटतं लॅपटॉप किंवा मोबाईलवरती टाईप करताना होत नाही तिथे ती सोय आपल्याला उब उपलब्ध झालेली आहे की आपण हवं तसं लिहू शकतो हवं तसं टाईप करू शकतो खोडू शकतो आणि त्या गोष्टी एका सोरेजमध्ये सेव्ह होतात आणि जसं की कागदावरती देखील त्या सेव्ह होतात पण कागद काही काळानंतर खराब होतो किंवा कुचतो आणि ते लेखन कधी कधी लुप्त होत जातं असं जुन्या कागदांच्या बाबतीत खूपदा होतो पण लॅपटॉप आणि मोबाईलची जी आधुनिक पद्धत आहे त्यामुळे कितीही जुनं लिखाण असेल कितीही जुन्या कविता असतील काही असेल हे सर्व आपण एका ठिकाणी साठवून ठेवू शकतो आणि पिढ्यान पिढ्या त्या गोष्टी पुढे जाऊ शकतात ही एक लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये लिखाणाची चांगली सोय झालेली आहे असं मला वाटतं पण पारंपरिक पद्धतीने लिखाण करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं